हो माझ्या मैत्रिणींच्या मैत्रिणीच्या गावी जाताना मला असा अशा आव्हानांना सामोरे जावे लागले जेवा आम्ही घरातून निघालो तेव्हा आम्हाला बस अव्हेलेबल झाली होती आणि त्या तो भाग इतका दुर्गम भाग होता की आम्हाला तिथे खूप जास्त त्रास झाला तिथले रस्तेसुद्धा कच्चे रस्ते होते जातानासुद्धा आम्हाला सगळया सामोऱ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं तिथे दुसरी साधनंसुद्धा नव्हती दळणवळणाची कोणती फॅसिलिटी तिथे नव्हती उपलब्ध नव्हती तिते बससुद्धा खूप साऱ्या लेट येत होत्या तिथल्या लोकांनासुद्धा खूप जास्त गोष्टींना सामोरं जावं लागतं कारण तिथे कुठलेही दळणवळणाची दुसरे साधने उपलब्ध नाही आहेत तिथे एक दिवस आड करून बसेस येतात आणि अशा गावात खूप जास्त सोयीसुविधांचा अभा अभाव हा समोर आपल्याला दिसत असतो तिच्या गावी जाताना आम्हाला जेव्हा रिटर्न यायचं होत तेव्हा बससुद्धा तिथे खूप जास्त उशिराने येत होत्या आणि बसेस ह्या खूप कमी त्या भागात येताना दिसत होत्या अशा प्रकारे आम्हाला तिथे वाहतुकींच्या संदर्भात खूप जास्त गोष्टींना सामोरे जावे लागले